हॅलो हो हो हो शिवशंभो टी अँड सेक् स्नॅक्समधूनच बोलतो आहे

मॅडम आमचं दुकान सकाळी नऊ ते संध्याकाळी रात्री नऊपर्यंत चालू असतात आणि रविवारी बंद असतं आम्ही आमचं शॉप आहे धायरी फाटा धायरी फाटा किंवा धायरेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र नाही का तिथे त्याच्या जवळच आहे धायरेश्वर मंदिराच्या जवळ हो हो चिंचवडला आहे ना गोयल गरिमाच्या जवळच आहे गोयल गरिमा म्हणून एक आहे तर तिथे जवळच हो हो चालेल ना नाही चालेल चालेल ओके बरं ओके आमच्याकडे टी आहे कॉफी आहे कोल्ड कॉफीही मिळते परत ग्रीन टी आहे ब्लॅक टी आहे आणि मला जी जी कोणती व्हेरायटी पाहिजे असेल ती व्हेरायटी अवले आमच्याकडे अवेलेबल आहे उदाहरणार्थ चहामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहे जसं की बासुंदी चहा एक आहे त्याच्यामध्येही अजून वेगवेगळ्या दुधांचे म्हणजे उदाहरणार्थ गाईच्या दुधाचा चहाही आम्ही करतो आणि म्हैसच्या दुधाचा चहाही आम्ही करतो असेही व्हरायटीज आहेत आणि बरेच असे चहा आहेत तर तेही आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो स्नॅक्समधेही भरपूर ऑप्शन्स आहेत तेही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो

काय काय रेगूलर स्नॅक्स आणि चहा दोन्ही घ्यायचं आहे तुम्हाला की फक्त चहाच ऑर्डर करायचा आहे बरं चहा आपला जो मुख्य फुल चहा आहे साधा चहा तो आहे बारा रुपयाला कॉफी वीस रुपयेला आहे कोल्ड कॉफी चाळीसला मिळेल त्यानंतर अजून ब्लॅकची चाळीस आणि अशा रेट्समध्ये आहेत अरे नक्की नक्की बिलकुल काही हरकत नाही म्हणजे तुम्हाला जर समजा दहा बोलू का कशामध्ये स्नॅक्समध्ये स्नॅक्समध्ये आमच्याकडे भरपूर गोष्टी आहेत पॅटिस आहे वडापाव आहे किंवा डोसा पण आम्ही करतो डोसा आहे ब भरपूर गोष्टी आहेत स्नॅक्समध्ये भरपूर तुम्हाला जे जो ऑप्शन अवेलेबल तो आहे आमच्याकडे वडापाव पंधरा रुपयेला एक मॅडम हां वड वडापावसोबत दोन चटणी असतात एक गोड चटणी असते एक तिखट चटणी असते सोबत मिरची प्रॉपर पॅकेजिंग करून आम्ही तुम्हाला तुमच्या ग्रुपला देऊ शकतो एकदम फ्रेश पाव आहे आपली सगळं हो हो मी त्यांना कळवून ठेवतो की असं असं आहे म्हणून तर त्यांचं त्यांना तुमचा कॉन्टॅक्ट नंबरही देऊन ठेवतो

बरं बरं ठीक आहे मी सांगतो सांगतो त्यांना करून ठेवायला सांगतो तुम्ही बरं बरं बरं चालेल चालेल काहीच हरकत नाही तोपर्यंत होऊन जाईल ओके चालेल चालेल फक्त ट्रॅव्हलिंगचे एक्स्ट्रा पैसे लागतील घरापर्यंत पोचवण्यासाठी साधारण एक तीस चाळीस रुपये घेतील तो पन्नास एक रुपयापर्यंत ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल काहीच प्रॉब्लेम नाही ओके ओके चालेल चालेल अरे वेलकम वेलकम